ग्रामीण आणि शहरी भाग आता थोडा शैक्षणिक स्तर उच्च आणि कमी कमी दर्जाचा थोडा दिसून येतो परंतु शिक्ष शिक्षणामध्ये विद्यार्थी कुठेही मागे पडलेला दिसत नाही त्यांचे जे बौद्धिक क्षमता आहे जी शैक्षणिक गोष्टी ज्या घेण्याची जी क्षमता आहे त्यांच्यामध्ये ती सारखीच असते परंतु त्यांच्या त्या श शिक्षकांवर त्या शाळेवर ते कोणत्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांला नवीन नवीन गोष्टींमध्ये इनवॉल्व्ह करून घेतात त्या नवीन गोष्टी त्यांना शिकवल्या जातात हे त्या तेथील शैक्षणिक पद्धतीवर ते अवलंबून असतं आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्व गोष्टी त्या अनुकरणाने त्या त्या गोष्टी ते शिकतात जसं की न स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा असतात तर ज्या नवनवीच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ते इनवॉल्व्ह करून घेतात तर शहरात यामध्ये फक्त काही गोष्टी अशा इन्वॉल्व्ह होतात की जसे शिकवणी आहे तर ते ते आईवडील जे आहेत ते आपल्या मुलांना शिकवणीमध्ये घालतात त्यामुळे ते त्या गोष्टी त्या लवकर ए लवकरच ए आत्मसात करतात परंतु खेड्यातले जे मुलं आहे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आईवडील कामावर जात असताना विद्यार्थ्यांना ते शिक्षकांच्या भरवशावर सोडून देतात आणि शिक्षक त्यांना जेवढं ज्ञान देतात ते त्याच आणि ते विद्यार्थी जेवढं ज्ञान त्या शिक्षकांकडून घेतात किंवा ते स्वत जेवढं त्या पुस्तकांमधून ते मिळवतं ते तेवढंच ज्ञानावर असतं कारण त्यांच्या आईवडिलांना तेवढ्या गोष्टी त्यांच्याकडे पाहण्यासाठी किंवा त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा वेळ नसतो परंतु खेळ आहे त्या इतर गोष्टींमध्ये त्यांना त्यांचा जो सहभाग आहे त्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांचा मला मोठ्या प्रमाणात दिसून येतो शहरातले पो जे विद्यार्थी आहेत त्या त्यांच्याकडे त्यांचे पालकांचं लक्ष लागलेलं असतं ज की तुला एवढेच मार्क मिळाले पाहिजे त्याला तुला तेवढेच मार्कांमध्ये तुला इथे नंबर लागला पाहिजे त्यामुळे तुला हे मार्क मिळवणे गरजेचं आहे त तर ती गोष्ट आपल्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये मला दिसत नाही त म्हणजे श त्यांचे जे आई वडील आहे त्यांच्याकड तेवढ्या त्यांच्यावर जोर देत नाही की तुला हे एवढं मिळवणंच आहे त्यामुळे ते विद्यार्थी बिनधास्तपणे ते अभ्यास करून आपला मार्क मिळवतात आणि शहरातल्या विद्यार्थ्यांनामध्ये तो दबााव असल्यामुळे ते भी कुठेतरी भीतीचं वातावरण असल्यामुळे त्यांचं कधीकधी आत्मघातकाकडे पण ते जाण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रेशर देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं ही गोष्ट मला चुकीची वाटते तर ते गोष्ट मला शहरात शहरातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये त्यांचं ते अधिक दिसते